एकतर मराठी म्हणलं की आजकालच्या मुलांना खूप कठीण वाटायला लागतं कारण त्याचे उच्चार त्याचं लिहि लिखाणाची पद्धत हे सगळंच त्यांच्यासाठी थोडंसं अवघड होऊन जातं त्यामुळं इतकं अवघड नाही त्यांना इंग्रजी खूप सोपं वाटतं कारण एका शब्दापासून अनेक शब्द असतात अनेक अर्थ पण निघतात पण मराठी तसं आपली स्वतःची भाषा असल्यामुळं इतकं भीती वाटायचं काहीच कारण नाही आहे अगदी आपण घरात मराठी बोलत आहोत तसंच आपण जर हळूहळू पेपर वाचणं वाचन केले किंवा लिहायला शुद्ध लेखन लिहिलं तर खूपशा गोष्टी आपल्याला एकदम स्पष्ट होऊन जातात त्यामुळे इतकं घाबरून जायची गरज नाही आहे तर प्रत्येक लहान मुलांना मी असं सांगेल की त्यानी रोज एक वर्तमानपत्र तरी एक पान तरी वाचलं पाहिजे एक पान तरी शुद्ध लेखन लिहायला त्यानी हवं तर अगदी आपल्याला मराठी भाषा सोपी वाटायला लागते